हॅलो प्रिन्सिपल सर मी तुम्हाला इथे कॉलेजमध्ये शोधतो आहे सर पण तुम्ही इथे मला कुठे दिसत नाही आहात जे एका मी टी तुमचा टीचर बोलतो आहे सर कॉलेजमधला प्रोफेसर प्रोफेसर प्रोफेसर हां हां नाही सर एका महत्वाच्या डॉक्युमेंटवर सही हवी होती सर

सर तर तरी मला तुम्ही सांगू शकाल का सर तुम्ही कधीपर्यंत याल म्हणजे मला ते एक कल्पना देऊ शकाल बरं ठीक आहे सर हां म्हणजे कारण त्या महत्वाचं आहे ना त्या त्यामुळं त्याच्यावरती इम्पॉर्टंट आहे सर ठीक आहे ना त्यामुळं म्हणून तुम्हाला इतकं लवकर विचारलं आणि तुम्ही सा सांगितलं आहे नाहीत म्हणजे अचानक ठरला का सर कारण पूर्व कल्पना नव्हती ना याची तुम्ही जाणार याची हे प्रवासाला बाहेर जाणार याची बरं बरं सर

हां लगेच बोलवलं होतं हां चालेल हां सर चालेल चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सर हां ओके सर